लोकेशनमध्ये महाराष्ट्रामधली लोकेशन म्हणलं तर मोठे पुणे मुंबई ठाणे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा कळमनुरी हिंगोली अमरावती नांदेड वर्धा धुळे उमरखेड मुळावा कोंडूर पुसद यवतमाळ नंद नंदुरबार नांदखेडा खापरखेडा घोळवा साळवा घोडा लातूर औंढा अशा प्रकारे लोकेशनं असतात अजून पण असतात